आजकालची तरुण पिढी ही सांस्कृतिक पद्धतीचे जतन थोडं कमी कमी करून करण्याकडे जात आहे आणि यामुळे आपले खूप नुकसान होत आहे तसेच कधी कधी सांस्कृतिक पद्धतीचा वापर हा हे खूप महत्वाचे आहे आणि कमी केल्यामुळे तेवढेच आपल्याला नुकसान पण होत आहे आपल्या सांस्कृतिक मूल्यांमधील पकड शैली कमी होत चालल्यामुळे त्याचे आपल्याला खूप प्रमाणात बदल घडत आहे आणि बदल हे सर्व पॉटिजीव्ह तसंच निगेटिव्ह पण होत आहे आणि मला सांस्कृतिक पद्धती जपण्यात खूप म महत्व वाटते आणि मला आवड आहे जसे कपडे पद्धती टिकली लावणे हे सर्व सांस्कृतिक पद्धती आहेत आणि त्या आपण जतन केल्या पाहिजे आणि तीच आपली भाषा आणि संस्कृती जपण्याचे एकमेव मूल्य आहे आणि त्यांचा आपण आदर करून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणे हे खूप महत्वाचे आहे आणि तेच आजच्या जमान्याचा आणि युगाचं महत्व आहे आणि गरज आहे